नमस्ते कोण सुजित इंगळे हां हां कशाला कॉल केला होता तुम्ही नाही नाही ओळखलं मी तुम्हाला पण कॉल कशाला केला तुम्ही आता काम हां सुरू केलं आहे तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं आहे बँकिंग म्हणजे तुम्हाला बँकिंगचा काही बेसिक नॉलेज आहे का तुम्हाला आणखी इंग्लिश ग्रामर चांगलं आहे का तुमचं एक काम करा तुम्ही मला टेन्स तीन टेन्स कोणते आहे ते सांगा पहिले ओके आणखी हे सा सांगा की इंग्लिश ग्रामरमध्ये आपल्याला शिक शिकण्यासाठी काय असतो ओके म्हणजे तुमची इंग्लिश ग्रामरची तयारी आहे त्याच्यानंतर मॅथ्समध्ये जास्त बँकिंगमध्ये कोणकोणते मॅथ्सचे फॉ फॉर्मुले यूज होतात ते हे माहीत आहे का तुम्हाला

चांगलं तुम्हाला नॉलेज चांगलं आहे आणि ट्र्य जे टेन्थमध्ये फॉर्मुले होते तुम्हाला जसे की बैजिक राशीचे फॉर्मुले होते त्याच्यानंतर व्याजाचे फॉर्मुले नफ्यातोट्याचे फॉर्मुले हे माहीत आहे ना तुम्हाला हां म्हणजे तुम्हाला टॅक्सेशनचं पण नॉलेज आहे त्याच्यानंतर तुम्हाला बँकिंगची तयारी करत असेल क् तर उद्या उद्या सकाळी नऊ वाजता आपल्या ऑफिसमध्ये या आणि फॉर्म भरून एडमिशन करून घ्या तुम्ही फी जास्त नाही फ फक्त दहा हजार रुपये ते तीन इंस्टाॅलमध्ये तुम्हाला भरावे लागेल फस् इंस्टाॅलमध्ये तुम्हाला पूर्ण प आ आधे आधं पैसे पाच हजार द्यावं लागेल नंतर तुम्हाला तीन हजार आणि आणखी एंडिंगमध्ये दोन हजार टायमिंग तर आपल्यामध्ये तीन म्हणजे तीन सेक्शन आहे बँकिंग क्लासमध्ये पहिल्या सेक्शन आठ ते बारा दुसरा सेक्शन बारा ते चार आणि तिसरा सेक्शन चार ते आठ तुम्ही चं चासच चार तासाचा कोणताही सेक्शन एक जॉईन जॉईन करू शकतो शकतात

ओके चालेल